आपण कोणत्या आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात आणि आपण सगळे जातीचे लोक हिंदू धर्माला मानतात हिंदू धर्म हे अतिशय प्राचीन आणि प्राचीन आणि एकदम पुरातन काळातील आहे हिंदू धर्मासाठी अनेक लोकांनी आपापल्या प्राणाची आहुती दिलेली आहे हिंदू धर्म एक आपला गौरव आहे हिंदू धर्माला जपण्यासाठी आपण लई वेगवेगळे कार्यक्रम करतो जसे की आपले हिंदू धर्माचे लई कार्यक्रम राहतात वेगवेगळे जसे की आपला नांदेडमध्ये रामनवमी हे मोठ्या प्रकारे उत्सव जन्माला येतो रामनवमी हे आपल्यासाठी लई महत्त्वाचा आणि अति हिंदू लोकांसाठी अति उत्साहाचा सण आहे नांदेडमध्ये हे लई उत्साहात साजरी केली जाते